हॅलो हां माय हुंडाय ना हां नमस्कार मी आर के नगरमधून चिन्मय जोगळेकर बोलतोय तर मला एक गाडी खरेदी करायची होती माझ्या डोक्यात व्हेन्यू मला आवडलेली आहे तर मला जरा त्याची माहिती आणि किंमत सांगाल का तुम्ही बरं अरे वा अरे वा नक्की हां मी चार जणं आहोत म्हणजे सतत फिरणारी आम्ही चार जणं आहोत असं आहे ह हो हो नक्कीच हो

हो हो बरं बरं

बरं बरं हां आणि मला थोडी बेसिक माहिती म्हणजे मी घरी जरा बोलून येईन पण म्हणजे कलर कुठल्या कुठले आहेत वेन्यूमध्ये किंवा ॲवरेज किती पडतं वगैरे सांगू शकता हां हां

हां हां मला राजारामपुरीत जावं लागतं म्हणजे ऑफिस तिथे पण मला फिरावं लागतं सतत त्यामुळे हां हां हो हो हो

हो बरोबरं हो नक्की हां चालेल चालेल मी येतो आणि मग बोलू आपण मग

हो हो नक्की आपलं नाव कसं ओके ओके मग मी तिथे आले की आलो की तुम्हाला भेटता येईल हो हो नक्की येस थँक्यू थँक्यू